आमच्या संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती खूप सारे लोक शेती सोडून मुंबई पुणे या ठिकाणी गाव सोडून नोकरीसाठी स्थलांतरित झाले व शेती सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय नोकरीधंदा सुरू केला लोकांनी शेती हा व्यवसाय सोडून दिला आहे कारण अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान त्यांनी शेतीसाठी केलेली सर्व मेहनत व कष्ट या अवकाळी पावसामुळे सगळी मेहनत मातीसारखी पाण्यात वाहून जाते म्हणून काही लोकांनी शेती सोडून शहरा ठिकाणी जाऊन नोकरीधंदा सुरू केला व जास्त महागाई झाल्यामुळे शेतीत काही मिळत नाही त्यांना म्हणून ते बाहेरगावी नोकरीसाठी गेले